भारताचं हवामान हे अशा प्रकारे बदलले आहे जसं भारतामध्ये मार्च एप्रिल मई जून या महिन्यांमध्ये कं तशी तर खूप ऊन तापते आणि जुलै ऑगस सप्टेंबर आक्टोंबर या महिन्यामध्ये इकडे पाणी पाणी पडते आणि नवंबर डिसेंबर जनवरी आणि फेब्रुवारी हे जे चार महिने आहेत यांच्यामध्ये इकडे हिवाळा असतो तर भारतामध्ये अशाप्रकारे हवामान आहे आणि देशातील विविध भागाचे हवामान हे अशा प्रकारे बदलले आहे जसं आपण बघू तामिळनाडू तर तामिळनाडूमध्ये म्हटलं तर डिसेंबर महिन्यापर्यंत तिकडे ऊनच असते म्हणून तिकडचे लोकांची गती ही अशी आहे आणि इकडे विदर्भात म्हटलं तर विदर्भ हे ठिकाण म्हणजे थंड हवेचे ठिकाण आहे तसंच शिमला जम्मू कश्मीर हे थंड हवेचे ठिकाण आहेत